आम्ही काही लग्नप्रसंगी कोणत्या कार्यक्रमप्रसंगी आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाता असतो व सोबत जाताना होईल ते तेवढ्या प्रमाणात मुलं वगैरे सर्वांना घेऊन जाणयाचा प्रयत्न करत असतो कारण नातेवाईकांसोबत ओळखी झाल्यानंतर मुलं आपले मुलं थोडे नातेवाईकांमध्ये बोलायला शिकतात आणि सर्वांसोबत ओळखी झाल्यानंतर एक त्यांना एक वेगळी ऊर्जा भेटल्या भेटते सर्वांसोबत ओळखी झाल्यानंतर तो कोणत्याही पाहुण्यात गेला तरी बेझिजगपणे बोलू शकतो त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या ना आपल्या सर्व घरच्या आईवडील सर्वांनी सोबत घेऊन जायला पाहिजे असं मला वाटते आणि अशी सवय आम्हाला पहिलेच लहानपणापासूनच लागलेली आहे आणि ही सवय चांगली आहे असं मला वाटते कोणी कोणता नातेवाईक जर दु खी सुखी असेल तर आपन त्याच्यात दुःख सुखामध्ये सहभाग घ्यायला हवा आणि त्यासाठी त्यांना बोलून वेळ देऊन आपण त्यांच्याशीज बोलल्यानंतर त्यांना खूप चांगलं वाटतं त्यामुळे आपण त्यांना भेटायलाच पाहिजे असं मला वाटते